मला व्हिडिओ गेम्स अजिबात माहीत नाहीत आणि मला त्याची आवश्यकताही वाटत नाही जे काय बैठे खेळ आहेत ना हे काही कामाचे आहेत असं मला वाटत नाही खेळ हे बाहेर घराच्या बाहेर पडून खेळायचे असतात त्याच्यातून जरा व्यायाम होतो आणि शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी ते उपयोगाचे आहेत वीडिओ गेम्स खेळणं मला स्वतःला तरी अजिबात मान्य नाही पटत नाही मला माहीत नाहीत आणि मी कुठलाही व्हिडिओ गेम कधीही खेळलेलो नाही आणि त्यामुळे ते आवडत नाहीत म्हणूनच खेळलेलो नाही त्यामुळे आवडण्याचा प्रश्नच येत नाही